शाळेत असताना चित्रकलेचा तास होत होता तर त्यावेळी चित्रकलेची आवड निर्माण झालेली जसं जसं मोठं होऊ तसं यामध्ये आणखी आवड वाढत गेली त्यानंतर हा छंद जोपासण्यासाठी न नववी आणि दहावीला एक प्रोग्राम असतो त्यामध्ये आपल्या स्किल्सला डेव्हलप करून चित्रकलेचा तास घेऊन त्यामध्ये वेगळ्या वेगळ्या आपल्याला स्ट्रोक्स त्यानंतर पोट्रेट आणि कलरिंग करणे हे सगळं शिकवतात आणि एक वर्षाखेरीच यावर एक परीक्षा घेतली जाते त्यामध्ये मग आपल्याला समोर वस्तू ठेवून त्याचे चित्र काढाय काढणे त्यानंतर त्याला रंग देणे आणि त्याच्यातून मग आपले पूर्ण चित चित्र संपवून त्यानुसार मग आपल्याला ग्रेड दिला जातो दहावीला देखील अशाच प्रकारची ॲडव्हान्स एक्झाम एक घेतली जाते त्यामध्ये देखील सेमच प्रोसेस असते